हो हो हो बोलत आहे हो मी नॅशनल टुरिझम ट्रॅवलचा मॅनेजर बोलत आहे बोला ना सर अच्छा अच्छा हां हां तुम्ही बाहेरच्या राज्यातून आले आहात का सर अच्छा अच्छा हां बोला ना

अच्छा अच्छा तुम्ही अगदी अगदी योग्य ठिकाणी फोन केलात सर हो आमचा महाराष्ट्राशी तशी फार मोठी परंपरा भौगोलिक स्थिती वगैरे फार छान आहे आणि आमच्या महाराष्ट्रात पर्यटन स्थळेही खूप आहेत त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाबळेश्वर हे एक छान सुंदर पर्यटन म्हणजे हिल स्टेशन आहे आणि ते भारताचं सॉरी महाराष्ट्राचं नंदनवन म्हणूनही समजले जाते हो हो

हो हो इथे भरपूर जवळपास लेक पॉईंट टेबल पॉईंट असे अनेक सनसेट पॉईंट अजून सनराईज पॉईंट पण भरपूर आहे आणि देवीचा पॉईंट पन आहे आणि त्यातल्या त्यात इथलं जे वातावरण आहे सुंदर आणि प्रसन्न आहे भरपूर झाडीझुडपे म्हणजे हिरवंगार असं वाटते आणि वातावरण फार प्रसन्न आहे इथलं हो

अच्छा अच्छा तसं मग ॲडवेंचर तुम्ही पाच जण मित्र आहे म्हणत आहात तर ॲडवेंचर जर पाहिजे असेल तुम्हाला तर आणि तुमचं बजेट जर छोटं असेल तर छोटं हिल स्टेशन म्हणून आम्ही चिखलदरा हे सजेस्ट करू शकतो तुम्हाला कारण चिखलदरा हे ते पण चांगलं स्थळ आहे आणि तिथे तुम्हाला बरेचसे पॉईंट बघायला मिळतील आणि जातानाच तुम्ही जर समजा बाय रोडनं जर जात असाल कार म्हणा किंवा बाईकनं म्हणा तर तुम्हाला वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो आणि त्यातल्या त्यात तिथे जे राहण्याची वगैरे ठिकाणं आहेत निवासस्थाने आहेत ती अगदी माफक दरात आहेत आणि खाण्यां रेस्टाॅरंट वगैरे भरपूर आहेत त्यात तुमची निवासाची आणि जेवण्याची सोयसुद्धा चांगल्या योग्यप्रकारे होऊ शकते हो हो हो वेज नॉनवेज सगळ्या प्रकारचे जेवण मिळू शकते तिथे राहण्याची व्यवस्था तर अगदी उत्तम आहे अगदी थ्री स्टारपासून तर साधे निवासस्थाने तिथे रेसिडेंट मिळतात हो हो हो हो करा सर तुम्ही लवकर प्लॅन करा आणि दोनपैकी कोणतेही तुम्ही चूज करा दोन्ही ठिकाणं अगदी तुम्हाला योग्य आहे ठीक आहे ना सर ओके ओके ठीक आहे ओके सर ओके हॅव अ नाईस डे